आमच्या भागात प्रामुख्याने ऊसाची लागवड केली जाते व हेच आम्हाला अधिक नफा मिळून देणारे पीक आहे ऊसामध्ये हे ऊसाचे पीक हे दोन ते तीन वर्षातून एकदा घेतले जाते परंतु त्यातून भरघोस उत्पन्न भेटत असते त्याचप्रमाणे आमच्या भागामध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते त्याचप्रमाणे कांदा उत्पादन टोमॅटो भात उत्पादन गहू उत्पादन यासारखे ग यांचेही उत्पादन आमच्या भागात केले जाते त्यातून आम्हाला मोठ्या प्रमाणात नफा भेटत असतो